हां या बसा बसा बसा हं सांगा मला काय काय हेल्प करू शकतो मी तुमची अच्छा तर सांगा आता तुमच्या कोणतं क्वालिफिकेशन झालं आहे अच्छा आता तुम्ही ट्वेल पास केलं अच्छा कोणत्या सब्जेक्टमध्ये अच्छा ठीक आहे ना किती पर्सेंट होते तुम्हाला नाईंटी फाईव्ह अच्छा काय तुमचं एम काय आहे समोर म्हणजे नाही तुमचे मार्क्स सांगा आधी पर्से मार्क्स सांगा मॅथ्समध्ये किती मार्क्स आहेत तुम्हाला नाईंटी सेवन आणि अच्छा आणखी बाकी सब्जेक्ट्समध्ये केमेश्ट्रीमध्ये अच्छा तर तुमच्या एन इंटरेस्ट कशामध्ये आहे जास्त अच्छा म्हणजे मॅथ्समध्ये आहे अच्छा इंजिनियरिंग करायचं आहे तुम्हाला अच्छा तर समोर जाऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये एन आय टी कॉलेज खूप मस्त आहे इंजिनीय इंजिनीयरिंगकरिता तर तुम्हाला आधी जे डबल इ द्यायंला लागेल मग तुमचा सिलेक्शन होईल ठीक आहे सिलेक्शननंतर तुम्ही इंजिनीयरिंगमध्ये तुमचा नंबर लागेल त्यासाठी तुम्ही आतापासून कोडिंग करून ठेवा कोडिंग एक लँग्वेज असते तिथे क्लासेस होते कोडींगचे तर तुम्ही ते लावून टाका ठीक आहे एक लँग्वेज असते ते हां तर ते इंजिनीयरिंग तुम्ही आय टी फिल्डमध्ये कराल ठीक आहे तर हां ठीक आहे तर कोडिंगमध्ये जावा पायथन सी प्लस प्लस असे ते लँग्वेज असतात कोडिंगमध्ये हा तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुम्ही इंजिनीयरिंग करून तुम्ही समोर जॉब पण करू शकता ते काय आपला ॲप ॲप ॲप पण बनवू शकता आणि तुम्ही ठीक आहे तर माझ्या हिशोबाने तर तुमचा खूप चांगला प्लॅन आहे हं ठीक आहे तर तुम्ही खूप अभ्यास करा आणि कोडिंगमध्ये इंजिनीयरिंग करून म्हणजे खूप सक्सेसफुल व्हा अशीच माझी इच्छा आहे ठीक आहे आणखी काही क्वश्चन ठीक आहे बरं थँक्यू